कलेचा एखाद्या समाज घटकावरती खूप मोठा परिणाम असतो तसा खूप मोठा प्रभाव पडतो तर वंचित गटांच्या सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणासाठी कला आणि हस्तकौशल्य खूप काम करतात त्याच्यामध्ये आपल्या कार्यकृतीतून आपल्या कलेतून त्यांच्या सामाजिक जीवनाचं वर्णन करणं किंवा त्यांच्या व्यथा मांडणं आणि असे वेगवेगळे नवीन नवीन इनिशिएटिव्ज घेऊन त्यांनाही त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी प्रेरित करणं हे सगळं करतात आणि खूप सारं आता आपण एनव्हायर्मेंट फ्रेंडली इको फ्रेंडलीकडे वळत आहोत तर खूप सारे हँडीक्राफ्ट्स असे इको फ्रेंडली बनवल्या जातात जेणेकरून पर्यावरणाचं संरक्षण होते आणि कलाही जपली जाते तर हस्तकौशल्य कला यांचा खूप मोठा वाटा आहे सामाजिक व आर्थिक सबलीकरणात